आता जो परिवर्तनाचा भाग आहे आणि हे लोकसंख्येनुसार जे आता जे काय चालू आहे देशामध्ये त्याच्यामध्ये एकच हे आहे का युनिटी म्हणजे संघ संघ केल्याशिवाय आणि संघर्ष केल्याशिवाय काही भेटत नाही त्याच्यामुळं बाबासाहेबांनी हेच म्हटलं आहे का संघटित त्हा संघर्ष करा ही एक म्हण बाबासाहेबांनी सांगितली त्याच्यामुळं काय आहे का आता जे कोणते वर्कर्स हे जे आहे युनियनवाले जे आहे त्याच्यासाठी हे युनिटी व्हायलाच पाहिजे आपण संघर्ष करू जोपर्यंत आई मुलाला दूध पाजत नाही तोपर्यंत बाळ काही चुपचाप राहात नाही अशासारखी पोझिशन आताच्या घडीला आहे तसं अति तिथं माती आपण कोणतंही जास्तीचं काम केलं किंवा कुकर्म केलं अति झालं तर त्याचं फळ आपल्याला कोण्या पद्धतीनं भेटते हे आपल्यालाही माहीत आहे आपण जास्त हे केलं तं आपल्याला ते कुकर्माचे फळ भेटणारच आहे आता बुद्धी म्हणलं सुसंगत असलं तर चांगलीच बुद्धी भेटेन आपल्याला चांगलंच हे होईल आता कर्म जैसे त्याचे फळं देतो रे ईश्वर पण कर्मापासून आपण कोणते फळ घेतो हे आपल्यालाही माहीत पाहिजे आणि लोकालाही सांगायला पाहिजे असे हे म्हणीचा अर्थ होत असते